मी दोन दिवसांपहिले गॅस घेतलं होतं ते गॅस चार चुल्ह्यावाली होती आणि स्टीलची नाही राहता काचेची होती काळ्या कलरची त्याची बटणे पण ऑटोमॅटिक होती मला असं वाटलं की स्वस्त आहे तर काही मतलब कमी हे असंन बेकार असंन पण जे वापरल्याच्या बाद चांगलेच होती त्याचे बटणे बी चांगले होते त्याचे दिसायला बी चांगले होती आणि त्याला त्याला गॅ हे लायटरची गरज बी नव्हती बटणाला असं घुमवलं तर ऑटोमॅटिक चालू होत होती आणि दिसायला बी चांगली होती चार चुल्हेवाले म्हणजे आपण चार चुल्हे जसे एका याच्यावर भात भाजी आणि डाळ बी मांडला तर एक चुल्हा राहते तर त्याच्यावर आपण पोळ्या बिळ्या काय बी करू शकतो आणि ती दिसायला बी चांगली होती आणि मोठी बी होती तर मला तर बहुतच आवडली ती आणि कमी रुपये कमी रेटमध्ये पडली तर चांगलीच होती आणि दुसरीकडे पाहिलं होतं तर त्याचे रेट तर जास्तच दाखवले होते पण या इथं मला स्वस्तमध्ये पडली